नमशकार नमशकार हो का बरं तर कसली माहिती हवी आहे तुम्हाला तुम्ही प्रश्न करा मी त्याचे उत्तरं देणार आहे हा हा तर ह्यासाठी कसंय तुम्हाला स्वच्छतेची पहिले पूर्णपणे माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतःचं जसं खोकला वगैरे येत असेल तर तय त्यासाठी थोडी बहोत औषधं वगैरे आणि जास्त जर त्रास होत असेल तर मग त्याची चेकअप वगैरे करून घेणे आवश्यक आहे हा मग काय

नाही सरकारी दवाखान्यामध्ये तर सरकारी दवाखाण्यामध्ये तर त्याचीही सोय आहेच पण तुम्ही प्रायव्हेट दवाखाण्यातही तसं हे करू शकता इलाज अ हो आहे ना लस वगैरे आहे सगळ्या सोयी उपलब्ध आहे प्रायव्हेटमध्ये पण आहे आणि सरकारी हॉस्पिटलला पण चांगल्या प्रकारची समजा त्यावर कोविडसाठी माहितीपण आहे आणि इलाजपण आहे त्यामुळं तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स दिल्या जाईल इथे तुम्ही इथं व्हिजिट करा आमच्या हॉस्पिटलला इथे आल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती वगैरे पुरवण्यात येईल आणि इलाजपण करून मिळेल योग्य प्रकारे हॅलो हा बोला ना अ रिएक्शन वगैरे काही येणार नाही जास्त रिॲक्शन वगैरे नाहीये त्याचं एकदम व्यवस्थितपणे रिझल्ट वगैरे छान असते नाही सगळं सरकारने चांगल्या प्रकारे त्याची टेस्टिंग करून मार्केटला आणलेली आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही तुम्ही त्या लसी घेऊन चांगल्या प्रकारे जगू शकता नाही नाही नाही मार्केटमधे त्या गोष नाही नाही तशातलं काही नाही लोकांनी त्याचे अफवा वगैरे मार्केटमध्ये फैलव